अन्नपूर्णा रेस्टॉरंटमधून बोलत आहा का ॲक्च्युअली सर मी नेमकंच तुमच्या इथनं ऑर्डर केली होती हो हो बड्डे पार्टीसाठी पावभाजीची ऑर्डर आणि चाउमीनची ऑर्डर केली होती तुमच्या रेस्टॉरंटमधून तर ते अजूनपर्यंत आलं नाही म्हणजे तुम्ही सांगितलं होतं की पंधरा मिनटात येऊन जाईल तुमचं पूर्ण ऑर्डर हो हो साठ लोकांसाठी पण ते अजून आलंच नाही तर नेमकं म्हणजे झालं काय आहे आत्ता तीस मिनिटापेक्षा जास्त होत आले म्हणून एकदा विचारायचं होतं तुमच्याकडनं होते की नाही होत की मी दुसऱ्या याच्यावरून ऑर्डर करून घेऊ म्हणजे आता अच्छा अच्छा डिलिव्हरी बॉयचा ॲक्सिडेंट झाला का बरं बरं ठीक आहे अच्छा ठीक आहे म्हणजे तरी अजून किती वेळ लागेल तसं म्हटलं तर अच्छा दहा मिनिटात येऊन जाईल का बरं ठीक आहे काही हो हो काही घाई नाही आरामात येऊ द्या